हॅलो हॅलो नमस्ते सर सर ट्रॅकिंगला यायचं होतं राधानगरी तर काहीतरी तुमचा इवेण या तीन तारखेला आहे ना हां सर मग ते राधानगरी साईडला होतं मग ते फ्रेंडकडून ऐकलं होतं मी मला मी पण इंटरेस्ट आहे सर ट्रेकिंगसाठी हां सर तर तरी काय काय घेऊन यावं लागणार

ओके

ओके सं सर तरी तिथं चांगले पॉईंट पॉईंट तरी कोणकोणते आहेत तिथं तरी राधानगरीच्या इथं हां काय सं सर राहायची सोय कशी टेंट घेऊन यावं लागणार की तुमचं असणार तिथं

हां काय सं सर तरी प्राईस काय पॅकेजची आपला एक हां का सर आम्ही चौघेजण फ्रेंड आहेत तर आम्हाला डिस्काऊंट वगैरे काय मिळेल काय हां काय तरी सर किती दिवसाचा इवेंट असणार हा पाच दिवस ओके हां कां सर तरी मेडिकल फॅसिलिटी आहे ना अवलेबल लगेच

हां का सर तरी रात्री ते आग लावून ते नाचणं वगैरे असणार का तिथे सर हां काय हां सर एक आहे माझा एक मी फ्रेंड आहे आथर्व नानिवडेकर म्हणून त्याला ब्लडप्रेशरचा थोडा प्रॉब्लेम आहे मग ते उंचीवरती जाताना त्याला प्रॉब्लेम झाला तर ते आणि म्हणजे हां काय सं सर तरी तुम्हाला कुठं भेटावं लागणार आम्हाला बुकिंगसाठी हां सर मग तुम्हाला सर थोडे पैसे द्यावं लागणार का अर्थे की सगळे एकदम हां बरं सर मग आम्ही दोघांचे पैसे ले हाप पैसे देतो आम्ही पण दोघांचे ते बाहेरून येणार ना ते ते आल्यानंतर ते देतील ते तुम्हाला हां सर तरी किती लोकं भरून घेणार आहात तुम्ही ओके सर मग कन्फम करा चार त्यातले दोन तुम्हाला ऑनलाईन करू काय मग आता लागलीच हां काय ओके ओके ओके नावं द्यावं लागणार का तुम्हाला आत्ता काय सांगू काय बरं बरं सर ओके ओ सर बाय सर हां सर हां